शअर बाजाराबद्दल आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे त्याबद्दल माहिती नसेल तर आपण ती जाणून घेतली पाहिजे जर आपल्याला शअर बाजारामध्ये शअर खरेदी करायचे असंल तर त्याबद्दल आवश्यक माहिती असणं खूप आवश्यक आहे जर आपण शअर खरेदी केले तर शेअरचे कधी किंमत वाढते कधी कमी होते हे माहिती असणं खूप आवश्यक आहे आजकाल डिजिटल ॲपवर पण शअर बाजाराबद्दल बरीचशी माहिती मिळते कधीकधी टी ईवर बातम्यांमध्ये पण दाखवतात शेअर मार्केटची किंमत वाढली कोणाला फायदा झाला कोणाला टोटा झाला कोणाला किती टोटा झाला हे पण दाखवलं जातं तसंच आपण ॲप डिईटल ॲप जर आपल्याजवळ असेल त्यामुळे पण आपल्याला बराच फायदा होतो पण लोकांना असंही वाटतं शेअर मा जारामध्ये आपण जर शेअर खरेदी केले तर ती खूप मोठी जोखीम आहे ती जोखीम आहे जोखीम असल्यामुळे कोणीकोणी शअर खरेदी करत नाही जर केले तर त्यांना खूप जास्त ताण येतो तर ते त्यांच्या मित्रमंडळींना विचारूनसुद्धा खरेदी करू शकतात कधी ऑनलाईन बघून पण आपण खरेदी करू शकतो शेअर बाजाराबद्दल जर आपल्याला चांगली माहिती असंल तर आपल्याला टोटा होण्याची शक्यता खूप कमी असते फायदा होण्याची शक्यता खूप जास्त असते असं मला वाटतं